ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मला असं म्हणता येईल का आपल्याकडे हरीण हे नावाचा प्राणी आहे तो खूप धावतो खूप वेगाने धावतो आणि त्याची तुलना खरच आपण करूच शकत नाही तो प्राणी म्हणजे अतिशय चतुर असतो म्हणजे बघायला गेलं तर तो प्राणी म्हणजे इतका धावतो का प्रमाणाच्या बाहेर धावतो आणि असं असतं का आपण च तो कोण नाही पण म्हणजे असं म चुकली देऊन जाऊ शकतो इतका वेगाने पाहून म्हणजे हरीण हा खूप छान प्राणी आहे